आमचं खेडंगाव आहे आणि आम्हाला जर समजा तालुक्याच्या ठिकाणी प्रवास करायचा असला तर आमच्या इथं काहीच सुविधा नाही रस्ते पण आमचे खराब आहे त्याच्यानं कोणतंही ॲटो येत नाही काही नाही आणि एक सरकारी बस आहे तिचा पण काही टाईमिंग नाही आहे आणि त्याच्यात जर समजा आपण प्रवास करत गेलो तर ते कधी बंद पडणार आहे त्याचं काही सांगता येणार नाही आहे आणि एक डाव असंच येस्टीत चाललो तालुक्या ठिकाणी आणि मध्येच मगरूळ कांबे गाव आहे तिथं बंद पडली आणि त्यातून कमीतकमी पंधरा किलोमीटर मूर्तिजापूर राहते समजा तालुका रातेव त्या गावावरून तर तिथून आम्हाला पायीच जा चालत जावे लागले असे आव्हानांना आम्ही सामोरे जाय गेलेलो आहे